मी कोणत्या देशात जायचं फिरायला तर मी हाँगकाँगला जाईन आणि त्या देशात डिझनी लँट आहे मय् मी लहानपणी खूप ते डी डिझनी वर्ल्ड पहायचो मग ते प्रत्यक्षात त्यांनी उभारला आहे ते खूप चांगला आहे आणि मिक्की माऊस वा वा वा वा मिक्की माऊस तर व्वा खूप्पच चांगला आहे मिक्की माऊस आणि बस्स